नमस्कार माझे नाव मनीषा पऊळ आहे मी तुम्हाला जी एस टी विषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे आपन एखांदी वस्तू विकत घेतो तेव्हा त्या प्रत्येक वस्तूला जी एस टी ही लागतच असते जी एस टी ही भरावीच लागते आणि जी एस टी ही आपण कोणत्याही वेबसाईटवर भरू शकतो उदाहरणार्थ माझी वेबसाईट मनीषा पऊळ ॲट द रेट ही आहे आपण यावर पण सुुद्धा भरू शकतो जी एस टी ऑनलाईन ऑनलाईन पन भर भरल्या जाते आणि जी एस टी भरणे हे भरावीच लागत असते प्रत्येक वस्तूवर जी एस टी ही असतेच